म्हणजे आपला दम भरपूर वेळ राहू शकतो किंवा आपले जे मसल्स वगैरे बिल्ड होऊ शकतात आणि मानसिक आजार म्हणजे आपण फ्रेश राहतो आपल्या मनात काही विचार येत नाही